हॅलो हा बाबा नाही मला पॅन कार्ड काढायचे बँकेमध्ये मला माझं स्वतःचं अकाऊंट काढायचं आहे ना आता

नाही केलं पाय बँकेत तर पाहिजेच ना बँकेमध्ये ॲप्लिकेशन करायचं म्हणजे पॅन कार्ड काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला पॅन कार्ड हवं आहे

मग काय काय करावं लागेल मला जरा प्लीज सांगा ना बाबा हो अच्छा म्हणजे मला जायला नको मी घरातून पण काढू शकते वाव मस्त मस्त

नाही पण मला काय काय कागदपत्रं जमा करावी लागतील सगळी ऑनलाईन जर का द्यायची असतील तर अच्छा बर मग ये मग असं करूया ना आपण की आपण तुम्ही मला सांगा ना मग मी तसं सगळं लिहून घेते आणि तशा पद्धतीनं मी अर्ज करते घरात बसून सुद्धा पॅन कार्डसाठी अर्ज करेन मग मी

ठीक आहे पहिल्यांदा कुठं जाऊ म्हणालात ऑनलाईन सर्व्हिसेस डॉट एन एस डी एल डॉट कॉम स्लॅश पॅन ओके हां ह्या लिंकवर म्हणजे ती लिंक आपल्याला जर का आपण कम्प्युटरवर शोधलं तर मिळू शकेल ना आपल्याला पॅन कार्ड भरायची म्हणजे शासनाची लिंक पाहिजे हं त्याच्यासाठी हां ओके त्याच्यानंतर काय करायचं ॲप्लिकेशन टाईप हां हां नाही मी तर आता नवं नवीन काढते आहे ना म्हणजे माझं आत्ता वय पूर्ण झालं अठरा म्हणून मला करायचं आहे जनरल जनरल म्हणजे माझी कुठली कंपनी किंवा याच्यासाठी नाही आहे त्या ओके ओके हां म्हणजे ती कॅटेगरीमध्ये येणार अच्छा ओके मग त्याच्यानंतर माझं नाव माझी जन्मतारीख ईमेल आय डी मोबाईल नंबर तिथं असतीलच ना हे सगळे ऑप्शन्स पर्याय असतील तिथं सगळे ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर टम्स अँड कंडिशन्स जे लिहिले असतात त्याला ॲग्री म्हणायचं ओके हां हां हा कॅपचा कोड असतो तो महत्त्वाचा असतो नाही का तो तिथं लिहावा लागतो

सबमिट करायचं ओके मग तेवढं झालं की झालं ना नाही अरे पुढं अच्छा ओके म्हणजे ही माझी जनरल माहिती त्यांनी घेतली प्राथमिक माहिती घेतली आणि आता इथून मला दुसऱ्या पानावर ते रिडायरेक्ट करतील ओके मग तिथं मला सगळं काय काय भरावं लागेल कागदपत्रांची फोटोकॉपी म्हणजे माझा जन्मतारखेचा दाखला लागेल त्याच्यानंतर काय लागेल माझा फोटो लागेल एक बरोबर

आणि आधार असेल तर आधार लागेल ओके म्हणजे ह्या सगळ्या कागदपत्रांची फोटोकॉपी तिथं मला हे करावी लागेल सबमिट करावी लागेल आणि ही सगळी कागदपत्रं व्हेरीफाय झाल्यानंतर मग पॅन कार्ड मला येऊ शकतं ओके आलं लक्षात म्हणजे हे मी घरामध्ये बसून सुद्धा नक्कीच करू शकते बाबा

नाही नाही मी अगदी व्यवस्थित माहिती भरते तुम्ही काही काळजी करू नका कारण स्पेलिंग जरी चुकलं तरीसुद्धा अर्ज माझा रद्द होऊ शकतो हे मला माहिती आहे हां येस थँक्यू थँक्यू बाबा खूप छान सांगितलंत थँक्यू